हा हा मी प्लंबर हो का नक्की कुठून लिकेज आहे म्हणजे नॉब वगैरे खराब झाला आहे कॉक खराब झाला आहे किंवा मग काय खालून पाईप वगैरे खराब झाला आहे का नक्की कुठनं खराब झाला आहे ते सांगा मला ओके खालचा पाईप लीक झाला आहे तर ठीक आहे पण म्हणजे नक्की खूप जास्त पाणी येतं आहे का की थोडंसं आहे कंट्रोलमध्ये खूप जास्त पाणी येतं आहे ओके ओके ओके मग काय लागला बिगलं होतं का तिथे कुठल्या लहान मुलाने वगैरे ते ओके ठीक आहे मला समजलं प्रॉब्लम ठीक आहे चालेल मग करतो मी आता वेळेचं असं आहे आमची आता एक पद्धत असते काम करायची आम्ही आधी आमच्या इकडल्या वर्कशॉपमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आधी करतो आणि त्याच्या नंतर बाहेर पडतो सकाळपासून आमच्या इथे कॉल येत असतात खरंच असं एक एक नंबर वाईस आम्ही येतो तर कसं जर नंबर असेल तर तुम्ही तुमचा आता चौथा कॉल आहे आता आधी सगळ्या इन्क्वायरी आम्ही पूर्ण करणार जे तुमच्या आधीच्या तीन इन्क्वायरी पूर्ण करणार आणि त्यांचं झालं की मग तुमच्याकडे येणार आणि आता तुमच्या इथे रस्ता तुम्ही राहता कुठे नक्की पण ओके अलिबागमध्ये ओके पण तिकडे यायला थोडासा वेळ जास्त जाईल कारण रस्ता पण ठीक नाही आहे आणि थोडेसे ट्रॅफिकचे पण प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये तिथे थोडासा यायला एक्सकिटीव्हला पोचायला आमच्या वेळ जाईल थोडासा आमचा सर्विसमॅनला पोचायला वेळ जाईल थोडासा पैसे आता तिथे आल्यावर आम्हाला नक्की कळेल की तिथे काय नक्की झाला आहे ते तर तो पाईप चेन्ज करायचं जर पायपाचे पैसे होतील ते दोनशे तीनशे रुपये आणि आमचे सर्विस चार्जेस जे असतील ते आणि जर काय जास्त झालं म्हणजे ते एक अंदाजे तीनशे चारशेमध्ये घेऊ आणि जर काय आणखीन झालं तर शंभर दोनशे रुपये इकडे तिकडे होऊ शकतात आणि जे ट्रॅव्हलमध्ये येत पैसे खर्च होतील ते त्याचे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील कारण जे आम्ही स होम सर्विस देतो त्याच्यामध्ये आम्ही ट्रॅव्हलचे चार्जेस घेतो त्यामुळे ते काय जे असेल ते तुम्हाला एक सातशे आठशे पर्यंत काय जे असतील ते तुम्हाला पे करावे लागतील त्याच्यासाठी हे नाही आहे काहीच आणि त्यामुळे तुम्हाला कमी पैसे कुठले केले जाणार नाही आहेत ते आधीच सांगतो कारण आमचं असं होतं जास्ती वेळ की तिथे गेल्यानंतर लोकं म्हणतात कमी करा वगैरे वगैरे तर अश्या गोष्टी नाही होणार आम्ही एकही रुपया कमी करत नाही जे पैसे असतात ते आम्ही पैसे घेतो कारण ते आम्हाला सर्विसमॅनला द्यावे लागतात आणि पुढे आणखीन पण हो चालेल मी बघतो तरी पण मी एकाद दीड तासामध्ये पोचण्याचा प्रयत्न करतो तरी पण बघतो काय ते हा ठीक आहे चालेल